बुलढाणा जिल्ह्यामध्ये कला किंवा हस्तकलेबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर इथले बरेच लोक कलेचा वापर करताना दिसतात ज्यामध्ये आपल्याला टोपल्या विणणे आहे किंवा मडके बनवणे आहेत किंवा मातीच्या विविध वस्तू बनवणे आहेत या गोष्टी दिसू शकतात आणि ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहे वारसा वारसदार आपला वारसाहक्क घेऊन पुढे येत आहेत आजकालची नवीन पिढी त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या हस्तकलांना पुढे आणत आहे नव्या पद्धतीने पुढे आणत आहे आणि ही फार छान गोष्टी गोष्ट आहे ज्यामध्ये संस्कृती पण आहे आपली इतिहासही आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो